मी आत्ता नुकतीच लास्ट वीकमध्ये एक अरबॅनिकवरुन ट्राउझर बोलवलेली होती आणि एकचुअल्ली ती ट्राऊझरचा जो कपडा आहे तो खूप चांगला होता त्याची कॉलिटी चांगली होती आणि रिविव्स बघून बघूनच मी ती ऑर्डर टाकली होती आणि खरंच ती घातल्यानंतर मला खूप कम्फरटेबल वाटतं आणि राहिला प्रश्न टिकाऊचा तर ती मला असं वाटतं कपडा बघून ती फार काळ टिकू शकते म्हणून मी आतापर्यंत बऱ्याचदा वापरली ती आणि काहीही जे कपडा वगैरे अजूनही खराब झालेला नाही खूपदा धुवूनही झाली ती पण तरीही तिचा जो कलर वगैरे आहे तो तसाच आहे